पेंटिंग हा छंद मला पहिल्यापासूनच माहिती होता कारण मी शाळेत जाण्या अगोदरपासून पेंटिंग करते लहानपणी कारण माझी आई पण चित्रकला कार करते त्यामुळे मला पण त्याची आवड आहे आणि ते पहिल्यापासून ठरलेलं होतं की हे माझा छंद आहे म्हणून पण शाळेनं कसं प्रोत्साहन दिलं मला तर शाळा आमची दर दोन महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवायची काहीतरी एक परी परीक्षा ठेवायची चित्राची किंवा आमचे जे काही रेगुलर परीक्षेचे होत होते मध्ये मध्ये सेमिस्टर मिड टम एंड टम ह्याच्यामध्ये सुद्धा पेंटिंग हा सब्जेक्ट होताच पेंटिंग हा विषय होताच तर त्यामुळे तेव्हा जेव्हा मला चांगले ग्रेड यायचे किंवा शिक्षक म्हणायचे की तू खरं छान काढते गं त्याच्यामुळे मला प्रोत्साहन भेटायचं की मी आणखीन काढावं मग मी ते ते नाही तर मग दुसरं क्राफ्ट पण करायचे मा दुसऱ्या ज्या परीक्षा होत्या ज्याच्यामध्ये कंपल्शन नव्हतं करायलाच पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट करायचे मग मला त्याच्यासाठी सर्टिफिकेट भेटायचं त्याच्यासाठी मला अवॉर्ड भेटायचा मग त्याच्यासाठी आमचे प्रिन्सिपल मॅडम थोडं कौतुक करायचे टीचस कौतुक करायचे अशा पद्धतीनं त्यांनी जे प्रोग्राम अरेंज केले आहेत त्यांनी जे काही काय म्हणता हा प्रोग्राम अरेंज केलेले आहेत तर त्याच्यामध्ये माझा नंबर यायचा तर मला चांगलं वाटायचं मग असं मला प्रोत्साहन भेटत गेलं